भारतातील शिक्षण व्यवस्था म्हणलं तर आताची शिक शिक्षण व्यवस्था चांगलीच आहे इतर देशातून आपल्या भारतात शिक्षण व्यवस्था बऱ्यापैकी चांगली आहे आणि त्यामध्ये बदल चांगली म्हणजे आहे बऱ्यापैकी काय काय देश आहेत जर आपल्याहून जास्त चांगली हो शिक्षण व्यवस्था आहे तरी आपल्याला शिक्षण व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात म्हटलं तर शिक्षण व्यवस्था चांगली नाही त्यासाठी त्यातले बदल की शिक्षण व्यवस्थित की काय काय कॉलेजमध्ये कॉप्या करते की कॉप्याबिप्या सगळ्यात त्यात बंदी आली पाहिजे सगळं शिक्षण व्यवस्था बरोबर नाही वशिला शिक्षण व्यवस्थेमध्ये काय काय म्हणून ज्यांना जास्त नव्वद टक्के त्यांना डोनेशन भरलं असून ज्यांना पस्तीस टक्के त्यांना वशिला ॲडमिशन मिळतं ज्यांना नव्वद टक्के त्यांना ॲडमिशन मिळत नाही तसंच शिक्षण व्यवस्था अजिबात जरा खराबच आहेत त्या महागली मग त्याच्या बरेच त्यामुळे आव्हाने आहेत त्यासाठी शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजेत सरकारनं शिक्षण मंत्री आपल्या महाराष्ट्राला चांगला लाभला पाहिजे प्रत्येक राज्यातच आपल्या देशातील शिक्षण मंत्री चांगला लाभला पाहिजे त्यासाठी शिक्षण मंत्र्यांने असे काय बरेच कायदे बनवले पाहिजे कॉपी बंद केली पाहिजे वशिला पहिला शिक्षण व्यवस्थेमध्ये पहिला बंद केला पाहिजे त्यासाठी म मेन कायदा आहे हा त्यासा मेन तो मेन तो नियम घातला पाहिजे वशिलाबाजी सगळी बंद केली पाहिजे शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यामुळे शिक्षण व्यवस्था ही व्यवस्था तुटल्या वशिला हे सगळा बंद केला पाहिजे शिक्षण व्यवस्थेसाठी असं तर मला वाटतं आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे भारताचे शिक्षण व्यवस्था बऱ्यापैकी चांगली आहे इतर राज्यापे इतर देशापेक्षा तरी आता महाराष्ट्रातील चांगले शिक्षण व्यवस्था आहे शिक्षण महाराष्ट्रात शाळेचे शिक्षण चांगले आहे इंग्लिश मीडियम बऱ्यापैकी आहे तो फीबी जास्त असल्यामुळे महाराष्ट्रात शिक्षण जास्तीत जास्त मुलांनी महाराष्ट्रात शिक्षण घ्यावं इंग्लिश मिडीयमपेक्षा कारण आपले मातृभाषा शिक्षण हेच आपले चांगले असते ना शिक्षण आणि आपल्या मोठ्यामोठ्या थोर विचारानकी सांगितले मातृभाषा शिक्षण सर्वोत्व शिक्षण असे सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी मातृभाषा शिक्षण मराठी भाषा